एकदा मी एक खास कार्यक्रमासाठी स्कर्ट भेट म्हणून खरेदी करण्याचं ठरवलं मला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं कारण तिथे विविध प्रकारचे कपडे असतात मी एक सुंदर स्कर्ट पाहिलं डिझाईन खूपच छान आणि अप्रतिम होतं पण तो माझ्या अपेक्षाप्रमाणे रंगात आणि साईझमध्ये उपलब्ध आहे की नाही हे कळत नव्हतं मग मी त्या वेबसाईटवर फिल्टर लावून शोधायला सुरवात केली रंग साइज आणि किंमत हे सर्व फिल्टर करून पाहिलं काही प्रकारचे मिळाले पण काही प्रकारचे माहीत नव्हते मी त्या स्कर्ट रिव्ह्यू वाचले फोटो झूम करून पाहिले आणि डिलिव्हरी टाईमसुद्धा तपासलं शेवटी एक असा स्कर्ट मला मिळालं जो माझ्या अपेक्षाप्रमाणे रंगात आणि साइजमध्ये खूप चांगलं होतं मी तो ऑर्डर केला आणि वेळेत पोचला देखील त्या अनुभवातून मला शिकायला मिळालं की ऑनलाईन शॉपिंग करताना धीर योग्य सर्च आणि तुलना कारण करणं हे खूपच महत्त्वाचे आहे